माझी आवडती कविता आहे मानू नको हार सैनिका आणि एक जिंगल आहे माझी असली आकाश कोकम सरबत नावाची एक जिंगल आहे ह्या दोन कविता म्हणजे एक कविता आणि एक जिंगल ही माझी फार आवडती आहे आता मानू नको हार सैनिका ही कोरोनाच्या जो कोरोनाचा पिरियड होता किंवा कोरोनाचा जो कालावधी होता त्या कालावधीवर आधारित कविता आहे त्याच्यामधलं दररोजचं जे वर्णन म्हणजे कशाप्रकारे लोकं आजारी पडत होती आणि त्यांचे आजार दूर करण्यासाठी जी सगळी शासकीय यंत्रणा कामाला लागली होती त्या लोकांनी काय काय केलं डॉक्टरने काय केलं पोलिसांनी काय केलं आणि प्रत्येकाने काळजी त्या ठिकाणी काय घ्यायला पाहिजे ह्याचं सगळ्याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि जे जे लोकं ह्या कोरोना निपटून काढण्यासाठी किंवा त्याचा नायनाट करण्यासाठी जे जे स्वतःकडे जे जे शस्त्र आहे आता स डॉक्टर म्हटलं तर त्यांच्याकडे जे काय आरोग्याविषयक जे सुविधा असतील म्हणजे औषध असतील किंवा काही वेगवेगळ्या चाचण्या हे त्यांचं शस्त्र आहे सैनिक असतील तर ते किंवा शि पोलिस असतील तर ते त्यांचं सैनिक मी शस्त्र म्हणजे काही लोकांना समजावणं काय तर तुम्ही तुमचं जे काही सूचना शासनाने दिलेल्याएत त्या फॉलो करा तर अशा प्रकारे जे जे त्यांच्याकडे जे जे आहे स्किल ते ते त्याने त्याचं कौशल्य पणाला लावून त्याने त्याचं तर एकच ध्येय होतं की हा कोरोना आपल्यातून नष्ट व्हावा जे कोरोनाला जे बळी पडलेले आहेत त्या लोकांना चांगलं आरोग्य मिळावं त्यांची त्या कोरोनाच्या त्रासदायक जी याच्या प्रसंगातून त्याची सुटका व्हावी यासाठी प्रत्येकाने आपलं मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलं होतं आणि म्हणून आणि हे योगदान फार महत्वाचं आणि अतिशय रिस्की म्हणण्या धोकादायक अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते योगदान होतं कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिक त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागत होतं कारण कोरोना हा संस संसर्गजन्य रोग होता तो एकमेकांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे एक दुसऱ्याला होत होता आणि त्याच्यामुळे जो पेशंट आहे किंवा जो आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीच्या सहवासात राहून त्याच्यावर उपचार करायचे म्हणजे त्याच्या सहवासात तर राहायला पाहिजे आणि त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते वैद्यकीय सुविधासाठी डॉक्टर लोकं नर्स लोकं त्या ठिकाणी देत होते त्याच्यानंतर पोलिससुद्धा सगळ्यांना जे जे सांगत होते की तुम्ही जवळजवळ म्हणजे वेगवेगळं ठराविक अंतर ठेवून प्रत्येक ठिकाणी वागा वगैरे तर प्रत्येकजण हे सांगण्यासाठी सगळ्या लोकांना समजवण्यासाठी किंवा रोग्यांना त्या रोगापासून परावृत्त करण्यासाठी स्वतःच्या जी जिवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम करत होतं आणि म्हणून मी त्या कवितेलाच नाव दिलं होतं मानू नको हार सैनिका मानू नको हार तुझ्या अतुलनीय कार्याने झाल्या स्तिमित दिशा चार की हे जे काम केलं किंवा जे काम केलं असे फार म्हणजे सगळ्या लोकांनाच ते आश्चर्याचं वाटत होतं जो तो त्या कामामध्येच मग्न होता पण तरीसुद्धा जी डॉक्टर लोकांनी सेवा दिली पोलीस लोकांनी सेवा दिली ते काम फार वाखाणण्यासारखं होतं कारण त्या ठिकाणी स्वतः जणू हे आपले एक युद्धच होतं युद्ध असं म्हणतात की प्रत्येक वेळेला ते काय मैदानावरच खेळलं जातं असं नाही तर हे जैविक युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये हे जे लोक सगळे काम करत होते ते एक प्रकारे देशाची सेवा करत होते ते एक प्रकारचे सैनिक त्या ठिकाणी म्हणून काम करत होते आणि म्हणून संपूर्ण जग त्यांचं कौतुक करत होतं त्यांचे सत्कार पण का बऱ्याच ठिकाणी झाले आणि म्हणून ते त्या त्या वेळेचे ते ते सैनिक होते आणि म्हणून मी त्या कवितेला नाव दिलं मानू नको हार सैनिका आता हीच स्फूर्ती मला मिळाली की ज्याला विश्व मराठी परिषदेने कवितेच्या स्पर्धांचा आयोजन केलं आणि त्यावेळेला हा कोरोनाचा कालावधी त्यावेळेला होता तर त्यावेळे कोरोनावर आधारित कविता त्या ठिकाणी लिहायची होती आणि आपण नेहमीच बघत होतो टी व्हीवर बघत होतो वर्तमानपत्रांमध्ये बघत होतो आणि आपल्या दैनंदिन जीवन या रोगानी इतकं प्रभावी झालं होतं की आपण आपलाच जीव कसा वाचवायचा हा जो तो विचार करत होता आणि त्याच्यामुळे हे दररोजचं आपण अनुभवत होतो आणि त्या अनुभवातून आणि हे अनुभवत असताना बाहेर काय चाललं आहे एकमेकांसाठी लोकं कसं स्वतःचा त्याग करत आहेत हे सगळं ब आपल्याला नेहमी आपण अनुभवत असल्यामुळे वेगळं काही सांगण्याची काही गरज नव्हती आणि त्याच्यामुळे त्या लोकांसाठी काहीतरी आपण लिहावं आणि एक आपल्याकडे कविता लेखनाचं काहीतरी स्किल आहे कौशल्य आहे आणि त्याच्यामुळे जी स्पर्धा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली ते ती कविता लिहित असताना मला हे सुचलेल्या सगळ्या ओळी होत्या आणि त्याला मला त्या कवितेसाठी मला विश्व मराठी परिषदेचं एक विशेष पुरस्कारसुद्धा मिळाला आणि मला असं सांगायला आवडेल की जास्तीत जास्त मराठी भाषेतून लिखाणास लिखाण करण्यासाठी करण्यासाठी मी प्राधान्य देते कारण मराठी ही आमची मातृभाषा आहे आणि तिचा सार्थ अभिमान राखणं किंवा बाळगणं हे आपलं मराठी भाषिक म्हणून एक कर्तव्य आहे